इलेक्ट्रॉनिक्स शॉप आहे का बरं मला टी वी फ्रीज आणि वॉशिंग मशीनबद्दल माहिती पाहिजे होती

हां चांगली ना म्हणजे टी व्हीमध्ये मला एलेडी साईज पाहिजे आणि मीडियम साईज पाहिजे जास्त मोठीही नको न जास्त लहानही नको तर कोणत्या साईजमध्ये येतील बरं बरं बरं स्मार्टची प्राईस काय बरं बरं आणि फ्रीजमध्ये बरं बरं मला गोदरेजमध्येच पाहिजे तर त्याच्या नवीन मॉडेल आलेला आहे बघा त्याचं स्मार्टमध्ये आपला ऑटोमॅटिक ते म्हणजे फ्रीज वगैरे काय हे होतंय बघा त्याच्यानुसार मला आणि फाईव स्टारमध्ये फाईव स्टार हां मला डबलडोरचंच पाहिजे ते हां ते गोदरेजचं नवीन मॉडेल निघाले आहे बघा ती पाहिजे होतं मला बरं बरं आणि वॉशिंग मशीनचं

बरं बरं तं म्हणजे आम्ही आता आमचं कसं बदलीचं हे असतंय मग आम्हाला कोणती परवडंल सेमी परवडेल का ऑटोमॅटिक परवडेल बरं बरं बरं चालेल बरं बघू आम्ही तुम्हाला करू तर तुमच्या इलेक्ट्रिक शॉपला आम्ही भेट देऊ